हॅलो सर ओला कॅबमधून बोलत आहात का हॅलो मी पूनम गजबे बोलत आहे मी तुमची ओला कॅब लष्करी भागातून बुक केली होती तर मी लष्करी भागात नाही आहे मी इंदोरा चौकीत आलेली आहे माझे ओळखीचे मिळाले होते तर मी त्यांच्यासोबत आलेली आहे हो सर मी तुमची वाट बघणार इथेच उभी आहे मी इंदोरा चौकी इथेच उभी आहे आणि मला इथून बर्डीला जायचं आहे तर तुम्ही लष्करी भागात इथे नको या इंदोरा चौकीतच या हो मी तुमची वाट बघणार

हो मी तुमची अशी विनंती करते की तुम्ही मी मला इंदोरा इथेच घ्यायला या धन्यवाद सर